तर महाराष्ट्रात खूप पारंपरिक पदार्थ आहेत आणि हे पारंपरिक पदार्थ आपण लाइक महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे सण साजरे करतात सो खूप साऱ्या सणातला एक गणपतींमध्ये मोदक मोदक बनवले जातात तर मोदक गणपतींना आवडतात म्हणून आपण बनवले जात् बनवतो तर मोदक जे ह्याचं तांदळाचं पीठ असतं त्याने बनवले जातात नंतर आपण पुरणपोळ्या बनवतो तर काहीही सण लाइक होळी असते तर होळीला आपण पुरणपोळ्याच देतो कारण की खूप जणांना म्हणजे मराठी लोकं खूप काही काही असे मोदक पुरणपोळ्या बनवतात कारण की त्यांचा नैवेद्य वगैरे असतो आणि नंतर मिस् स्ट्रीटफूड झालं लाईक मिसळपाव वडापाव वडापाव एकदम असा स्वस्त असतो आणि तो असा बेसनच्या पीठाने बनवलेला जातो आणि तो खूप स्वस्त पडतो आणि तो खूप फेमस आहे मुंबईमध्ये आणि मिसळपाव सुद्धा आहे मिसळपाव फेमस आहे कोल्हापूरची पुण्याची आणि कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा जे आपण नॉनव्हेज असतं ज्यात मटण असतं चिकन असतं त्यानी जो तांब तांबडा आणि पांढरा रस्सा असतो तो असतो तर खूप जागेवर म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये एवढे हे आहेत जागा आहेत त्या प्रत्येक जागाचे वेगळेवेगळे खाण्याचे पदार्थ आहेत त्यांचे स्वतःचे पारंपारिक पदार्थ आहेत कोण काही त्यांच्या सणाला वेगळं बनवतं कोण कोणाच्या सणाला वेगळं बनवतं आणि सगळ्यांचे वेगळेवेगळे पदार्थ असतात सो या महाराष्ट्रात भाग्या भागामध्ये हे जे सगळे पदार्थ आहेत हे पारंपरिक पदार्थ बनवले जातात